नमस्कार जिओ मोबाईल कस्टमर केअर सेंटर सर मी योगेश गोतारणे बोलतो आहे जिल्हा पालघर इथून माझा मोबाईल नंबर आहे एक दोन तीन चार पाचशे सात आठ नऊ मी या मोबाईल नंबरवर

आठशे सत्तर रुपये हो हो आठशे सत्तर रुपायाचं ऑनलाईन जिओ ॲपवरून मोबाईलचा रिचार्ज केलेला होता सर माझा प्रॉब्लेम थोडं समजून घ्या आणि मला तुम्ही मदत करा असे असं मी तुम्हाला सांगेन सर हा आठशे सत्तर रुपयाचा मी जो काही मोबाईलचा रिचार्ज केलेला होता तो चुकून माझ्याकडून

चुकीच्या रकमेचा रिचार्ज जो आहे तो झालेला आहे कारण ते आठशे सत्तर नसून सहाशे नव्याण्णव रुपयाचा मला रिचार्ज करायचा होता पण मी तो जो नेहमी प्लाॅन वापरतो आहे या रिचार्ज करण्यासाठी तो काही मला तिथे सापडला नाही झाला नाही आणि माझी पहिलीच वेळ ऑनलाईन रिचार्जची होती बरोबर नेहमी मी दुकानामध्ये जाऊन जेवोच्या जो कस्टमर सेंटर आहे तिकडे जाऊन मोबाईलचा रिचार्ज करतो पण यावेळी म्हटलं प्रयत्न करून बघू आणि म्हणून मी ऑनलाईनचा ऑप्शन निवडला पण मी जी रक्कम आहे ती चुकीची टाकली त्याच्यामुळे झालं काय की मला जो नेहमीचा रिचार्ज यायला पाहिजे कॉलिंगसाठी हो हो कॉलिंगसाठी आणि मी डाटा सुद्धा घेतो आहे दीड जी बीचा डाटा हो बरोबर अगदी अगदी हां तर बरोबर ऐकतो आहे हां हां हो हो मा माझाच मोबाईल नंबर आहे आणि त्यावरच मी हा जिओचा ॲप डाउनलोड केलेला होता तिथे आठशे सत्तर रुपयाचा ऑप्शन दाखवत होता पर्याय होता म्हणून मी तो निवडला पण सर त्याच्यामुळे काय झालं की मोबाईलचा डेटा जास्त मिळाला आणि कॉलिंग जे आहे ते दिवस कमी झाले हो म्हणजे तीन महिन्याचं पाहिजे तर ते मला दोन महिन्याचंच मिळालं मी काय एवढा मोबाईलचा डाटा वापरत नाही त्याच्यामुळे मला सर जो चुकीच्या रकमेचं रिचार्ज मी केलेला आहे तो ताबडतोब रद्द करा बरं चालेल तुम्ही माझ्या मोबाईलवर ओ टी पी पाठवणार आहात ओके लिंक पाठवणार आहात चालेल मी मी ते अप्लाय करेन हो हो त्याच्यावर क्लिक करू का बरं बरं चालेल हो हो चालेल बरं सर तेवढी मदत मला जरा करा म्हणजे जेणेकरून मी सहाशे नव्याण्णव रुपयाचा वेगळा रिचार्ज जो आहे नेहमी करतो तो मला करणं शक्य होईल हो मी चालेल माझा हो हो आय डी नंबर हो मी तर पाठवतो तुम्हाला चालेल चालेल लगेचच सर करतो म्हणून मी तुम्हाला फोन केला माझी ही तक्रार तुम्ही रजिस्टर करून घ्या आणि मला तसा मॅसेज जो आहे तो तुम्ही पाठवा कृपया एवढी माझं विनंती आहे की हा रिचार्जचा जो रक्कम आहे ते ताबडतोब रद्द करा आणि मला रिफंड चालेल ना मला ती रक्कम परत केली तर उत्तमच होईल हो हो सर करा म्हणजे मी सहाशे नव्याण्णव चालेल सर थँक्यू धन्यवाद धन्यवाद सर ओके धन्यवाद